मला गाण्याची जी आवड निर्माण माझ्या भावामुळे झाली तो भजन मंडळीत असताना किंवा देव देवाच्या ठिकाणी आरती वगैरे भजन करत असताना त्यांनी मला एक डाव म्हटलं की तू पण भजन म्हणून पहा या भजनामध्ये म्हटल्यावर मला त्यांनी प्रोत्साहनपणे म्हटलं की तू एकदा म्हणजे तुझा आवाज चांगला असल्यामुळे तू थोडा दि दिवसातून दोन किंवा एक वेळा रियाज करत जा त्याच्यामुळे तुझा आवाज चांगला होईल अ असं म्हटल्याने मी थोडं गाणे कधी कराओकेमध्ये बोलल्यानंतर मला अनुभव झाला की आणि लोकांना आणि माझ्या मित्रांनी किंवा माझ्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी मला प्रोत्साहनपणे म्हटलं की तुझा आवाज चांगला असल्यामुळे तू याचा चांगला लाभ घेऊन आणि समोरच्या दृष्टीकोनात तुझ्या तुला ह्या आवाजामुळे काही लाभ होऊ शकतो त्याच्यामुळे मला गाण्या